झाडे वनस्पती प्राणी आणि पक्षी हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे रात्री झाडाखाली झोपू नये असे वयोवृद्ध लोक सांगताना तुम अनेकदा ऐकले असेल तसेच आजही मांजर आडवे जाण्यापर्यंत अनेक समजती प्रचलित आहे शकुनशास्त्रामध्ये पशुपक्ष्यांशी संबंधित काही प्रचलित श्रद्धा परंपरा सांगितल्या आहेत त्यानुसार पोपटासा या चार पक्ष्यांचे वारंवार दिसणे हे शुभ आणि अशुभाचे लक्षण मानले जाते याबाबत पंडित इंद्रमणी घनसाल सांगतात की या पक्ष्यांशी संबंधित असलेल्या समजुतींकडे दुर्लक्ष करू नये यामुळे घरात सुख समृद्धी येऊ शकते जाणून घेऊया कोणते पक्षी वारंवार दिसणे शुभ किंवा अशुभ मानतात गरुड जर तुम्हाला अचानक एखादे गरुड किंवा त्याचे चित्र दिसले तर ते तुमच्या आयुष्यात बदलाचे लक्षण आहे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडणार आहे किंवा रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत घुबड जर तुम्हाला वारंवार घुबड दिसत असेल की समजून द्या की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे घुबड दिसणे हे लाभाचे लक्षण आहे तुमचे अडकलेले पैसे मिळण्याने आर्थिक लाभ होऊ शकतो पोपट पोपट पुन्हा पुन्हा दिसणे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ तुम्ही जे काही काम करणार त्यात तुम्हाला यश मिळेल यासोबतच तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते अशा प्रकारे आपण वारंवार दिसणारे पक्षी कोणते आहेत ते बघितले ते म्हणजे पोपट घुबड गरुड ह्यापेक्षाही इतर अनेक पक्षी आपल्याला दिसतात मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात माझा आवडता पक्षी आहे मोर मोर हा सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बघितलं की बघतच राहावे असं वाटते म्हणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होते आणि मनात येते ती म्हणजे लहानपणीची कविता नाच रे मोरा जी आपण सर्वच लहानपणी गातो मोराचे ते हिरवे निळे पंख त्याच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल याच गोष्टीमुळे मोर एकदम रुबाबात चालतो मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे प्राचीन कालापासून मोराचे एक विशिष्ट स्थान आहे मोर हे सरस्वतीचे वाहन आहे म्हणूनच लोक मोराची पूजाही करतात चित्रकारापासून टीकल या दोघा कलाकारांना मोर खूप आवडतात आणि ते त्यांच्या कलेमधून दिसते मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे मोर शेत नस करणे उपद्रव कारणे जसे उंदीर बेडूक साप यांना तो खातो व शेतीची रक्षा करतो मोर असल्याने बागांची तसेच मनांची शोभा वाढवतो मोर एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला की तो सुंदर पिसारा फुलवून नृत्य करतो त्याचा तो नाच बघण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात मी मोराची खूप चित्रे जमवली आहेत मला मोर हा पक्षी खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे